मला खरं सांगायचं तर दोन्ही प्रकारचं शास्त्रीय आणि समकालीन गाणं आवडतं पण शास्त्रीय संगीत गायला की काहीतरी वेगळंच समाधान मिळतं त्यातले राग आलाप ताना हे सगळं गाताना खूप एकाग्रता लागते आणि प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकायला मिळतं समकालीन गाणं गाताना मजा येते ती थोडी हलकीफुलकी असतात पण शास्त्रीय गाणी म्हणजे एक साधना आहे असं मला वाटतं त्यासाठी रोजचा रियाज लागतो आवाजावर पूर्ण कंट्रोल लागतं त्यामुळे जर विचार केलात की दोन्हीपैकी कठीण काय आहे तर नक्कीच शास्त्रीय संगीत पण एकदा का त्यात रस वाटायला लागला की मग ते हळूहळू एकदम सोपं वाटायला लागतं समकालीन गाणी गातो तेव्हा मन फ्रेश होतं पण शास्त्रीय गाणी गाताना आतून शांत वाटलं